होय प्रल्हाद शिंदे प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील एक ख्यातनाम गायक आहे त्यांनी आपल्या गायनकलेमुळे महाराष्ट्रात नव्हेच तर संपूर्ण भारतभर आपले नाव कोरलेले आहे जवळपास त्यांची पाच हजारपेक्षा जास्त अभंग भजनं आणि गवळणी त्यांनी गायलेले आहे ज्या काळामध्ये संगीतकलेला म्हणजे कुठल्याही पद्धतीने डिजिटल डिजिटल सिस्टम नसतानासुद्धा यांनी संगीताला एका अत्युच्च स्तरावर पोचवलेला आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये शिंदे घराण्याची दहा हजारपेक्षा गाणे गायलेली आपल्याला दिसून येतात त्यात आनंद शिंदे आहे मिलींद शिंदे आहे आता हल्लीच्या काळामध्ये आदर्श शिंदे हे नाव आपल्याला समोर आलेलं दिसून येते जवळपास भीम गीत जे लोकप्रकार आहे लोकसंगीत आहे लोकसंगीताला समोर न्यायचं कार्य या परिवाराने केलेलं आपल्याला दिसून येते यांनी कुठल्याही रियाॅलिटी शोमध्ये आजपर्यंत भाग घेतलेला नव्हता आणि घेतलाही नाही तरीही त आपल्या शिंदे घराणे आणि कणखर आवाजाच्या जोळा जोरावर विदर्भ नव्हेच तर महाराष्ट्र आणि जगपातळीवर यांचा आवाज गाजलेला आणि दुमदुमलेला आपल्याला दिसून येतील